म्हणजे आमच्या परिसरातील काही आदिवासी लोक किंवा त्यांच्यातील कला अशा आहेत की म्हणजे ते म्हणजे काही आदिवासी लोक आहेत की जे म्हणजे एका काडीवर दोन पाय ठेवून चालू शकतात आणि दोन्ही जे म्हणजे दोन काड्या असतात लांब लांब त्याच्यावर ते दोन्ही पाय ठेवून म्हणजे अशा अंगठ्यांद्वारे आपण त्याच्यावर अशा लांब काडी काडींद्वारे ते चालू शकतात आणि त्यांचं त्यांचं शरीर खूप लवचिक असते त्यांना कोणतीही क्रिया सांगा ते ते पटकन करून दाखवतील म्हणजे अशा काही कमान्या मारून दाखवतील अशा वेगवेगळ्या स्टेप करून दाखवतील कारण ते म्हणजे त्यांना सवय असते पहाडावर चढणे झाडांवर चढणे म्हणून त्यांचं शरीर खूप लवचिक असते आणि पण त्यांच्या कलेकडं कोणी लक्ष देत नाही कारण त्यांना आदिवासी म्हणून सोडून देतात तर त्यान अशाप्रकारे त्यांच्यामध्ये काही कला असतात ते की ते जप ते ते लोक जपत नाहीत आणि आपल्याला दिसल्यानंतर म्हणजे ते आपण त्यांना सांगतो असं करा तसं करा तुमचं कलेला कौशल्य मिळेल अशाप्रकारे आपण त्यांना सांगू शकतो